हा अतिशय प्रश्न छान आहे एकदम मी मराठीतून इंग्रजीमध्ये भाषांतर करते आणि इंग्रजीमधून मराठीत भाषांतर करते हा प्रयत्न सक्सेसफुली किंवा यशस्वीरित्या खूप वेळेला मी तो केलेला आहे आणि त्या अनुभवांबद्दल मला नक्की तुम्हाला सांगायला आवडेल तर बेसिकली मला मराठीमधून इंग्र सॉरी इंग्रजीमधून मराठीमध्ये भाषांतर केलेला अनुभव मी पहिल्यांदा सांगेन ही मिस्टर रत्नाकर गायकवाड म्हणून आहेत आय ए एस ऑफिसर आहेत ते महाराष्ट्र सरकारचे चीफ सेक्रेट्री वगैरे होते तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एस सी एस टी आणि दलित लोकांकरता काय केलं ह्याच्यावरती त्यांनी एक इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक माझ्याकडे एडिटिंग प्रूफ रिडिंगला आलं आणि मग ते एडिटिंग प्रूफ रिडिंग त्यांना मी करून पाठवलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही या भाषेचं मराठीमध्ये भाषांतर करा तर मला खूप आनंद झाला पण त्यांना थोडीशी घाई होती आणि माझे इतके व्याप असतात दिवसभराचे की मला रात्री तासभरच वेळ मिळतो भाषांतर करायला मी मुळात कसं होतं की मी कर्नाटकातनं अशी आलेली आहे लग्न झाल्यावर पुण्यात आले मी शिकले आहे इंग्रजी माध्यमातून माझे बाबा कानडी पण माझी आई मराठी आहे त्यामुळे मी एक चॅलेंज किंवा आपण काय म्हणू शकू त्याला एक आव्हान असं म्हणून मी हे स्वीकारलं आणि पण कसं आहे की ते त्यांच्या कारकिर्दीमधलं असल्यामुळे राजपत्रित मराठी भाषेतील मराठी शब्द माहीत होणं आणि ते योग्यरित्या चपखलपणे ते झालेलं असलं पाहिजे असा माझा कटाक्ष असतो कारण माझं असं नेहमी म्हणणं असतं की अनुवादकार म्हणून मी पुस्तकातनं डोकावता कामा नाही त्याच्यामधनं रत्नाकर गायकवाडच दिसले पाहिजेत असं माझं मत आहे आणि तासाभरामध्ये आपण हे कसं करणार ह्याचा जरासा मला थोडासा प्रॉब्लेम होता रात्री साडेसात आठला मी बसायचे तर माझे पतीदेव जे आहेत ते चार्टड अकाऊंटंट आहेत बट ही इज क्वाईट सपोर्टिव ते म्हणाले मी रात्रीचा स्वयंपाक करतो तू कर तुझं काम त्यामुळे ते रात्रीचे भाजी आमटी कोशिंबीर आणि भात असं ते करायचे आणि मी तास दीड तास पावणे दोन तास असं मी ते एक जो लेख होता एक चॅप्टर आपण जो म्हणतो तो आपण संपवायचा एडिट प्रूफ रीड करायचा तो ईमेल करायचा आणि मगच झोपायचं असं मी ठरवलेलं होतं आणि खूप अतिशय सुंदर हा अनुभव होता आणि देवदयेने मला असं वाटतं की दोन्ही भाषांचं ज्ञान खूप चांगलं असल्यामुळे आणि एक अतिशय आग्रह असल्यामुळे की बाबा तो शब्द योग्यच असला पाहिजे त्यामुळे ते पटापट सुचत गेलं आणि ते खूप छान झालं आणि ते छापलं गेलं पुस्तक आणि त्याचा मला खूप आनंद झाला तसं एक दुसरा माझा अनुभव म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने डॉक्टर सुमेधा भोसले म्हणून आहे ती जिम चालवते स्वतःचं तिचं डॉक्टरेट आहे जिममधलं आणि अमेरिकन इन्स्टिट्यूटपासनं फिटनेसमधनं तर तिने लठ्ठपणा आणि सारं काही असं एक मराठी पुस्तक लिहिलेलं होतं आणि ते पुस्तक म्हणजे तिने हाताने खरडलेलं होतं आणि तुम्हाला माहितीच आहे डॉक्टरांचं अक्षर कसं असतं ते त्यामुळे मग तिने मला सांगितलं की नीता हे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे याचं आंगडं टोपडं सगळं तू शिवायचं आहे तू ते बघून घे मग मी विचार केला की तिच्या हस्ताक्षरामधला आहे त्या आधी आपण कम्प्युटरवर टाकून घेऊ म्हणजे एडिटिंग प्रूफ रिडिंग सोपं होईल मग माझी एक मैत्रीण आहे रोहिणी अत्तरदे तेव्हा ती काहीतरी काम शोधत होती त्यामुळे मग मी तिला काय म्हटलं की रोहिणी तू रोज जा तिच्याकडे आणि तिची वही घे आणि तुला जे कळतं आहे त्यानुसार तू टाईप करून टाक मग आम्ही काय केलं की बरं ती दोघी एकमेकींच्याजवळ राहत होत्या आणि सुमेधाला फक्त दुपारी दोन ते चार वेळ असायचा त्या वेळात कुठला कम्प्युटर ऑपरेटर तिच्या घरी जाणार ना त्यामुळे मग रोहिणी अत्तरदे जायची आणि दोन ते चार ते बसून टाईप करायची आणि मग ते पुस्तक तिला जवळजवळ ते तीन डायऱ्या तिला क्लीन करायला जवळपास तिला दीड दोन महिने लागले मग तेवढं झाल्यावर मी आणि सुमेधा रोज चार ते सहा अशा बसायचो आणि त्या मराठीत तिने जे काही लिहिलेलं होतं त्याचं आम्ही एडिटिंग प्रूफ रिडिंग केलं आणि मला तिचं ना तिला मी नेहमी सांगायचे की सुमेधा अगं जाड माणसांना आधीच ना कंटाळा असतो ए हे करू नका ते करू नका तर निदान आपण त्यांच्याकरता लिहिलेलं जे पुस्तक आहे ते अतिशय सोप्या भाषेत आणि सोप्या संज्ञा वापरून आपण करूयात त्या योगे त्यांना ते जड होणार नाही असं म्हणून आणि मग ते खूप सुंदर पुस्तक झालं लठ्ठपणा आणि त्याबद्दल सर्व काही असं म्हणून छान त्याला बक्षीस मिळालं आणि मग नंतर सुमेधाने मला सांगितलं की नीता आता ह्याचं इंग्रजीत भाषांतर कर कारण माझ्याकडे येणारा जो फुटफॉल आहे जे येणारे लोक आहेत कॉर्पोरेट जिम आहे माझं तर त्यांना खूप इंटरेस्ट आहे पण मराठी वाचण्याची थोडीशी वानवा आहे त्या लोकांची असं म्हणून मग ते पुस्तक मी इंग्रजीमध्ये भाषांतर केलं खूप मजा आली ते सगळं करत असताना त्यामुळे मला हे दोन्हीही अनुभव मराठीमधून इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीमधून मराठीमध्ये ही भाषांतर करण्याची जी संधी जरी त्या देवावर माझा विश्वास जरी नसला तरी तो दर थोडे दिवसांनी हे घे कंटाळलीस का म्हणून मला तो काही ना काहीतरी देत असतो आणि ते मला खूप आवडतं तर आता एक मी फक्त एक छोटासा अनुभव अजून एक शेअर करेन आणि थांबवेन कारण तो रिसेंट आहे आणि एक ताजा ताजा आहे आता कालच मी एक माझ्या क्लायंट आहेत त्या अमेरिकेला गेल्या होत्या त्यांच्या नातीचं लग्न आहे म्हणून त्यांची मुलगी अमेरि मा महाराष्ट्रीयन एम एस करायला यू एसला गेली चाळीस एक वर्षापूर्वी ती एका पंजाबी माणसाच्या प्रेमात पडली त्या दोघांनी लग्न केलं त्यांच्या दोन मुली त्यांची जी मुलगी आहे निशा तिचं ती म्हणजे अमेरिकेत जन्मलेली वाढलेली आणि ती एका अमेरिकन मुलाच्या प्रेमात पडली आणि ते इंटरकास्ट त्यांचं ते इंटरकास्ट इंटर स्टेट इंटर रिलिजन इंटर कंट्री असं जे काही लग्न होतं त्याला ह्या गेल्या होत्या पाच दिवसाचं डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे एका स्पेसिफिक ठिकाणी जाऊन लग्न असं होतं तर मी त्यांना म्हटलं की आपण ह्याचं नाव तर संस्कृती संगम असं दिलं पाहिजे असं म्हणून आणि त्यांनी त्याच्यावरती पंचवीस पानांचा एक भलामोठ्ठा लेख लिहिला होता आणि मला म्हणल्या नीता हे मला भाषांतर करून दे आणि ते मी भाषांतर करून कालच ज्योतीताईना ते दिलं आणि तो इतका माझा छान अनुभव होता तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही प्रकारच्या भाषांतरांमुळे माझं आयुष्य एकदम समृद्ध झालेलं आहे आणि मजा येते आहे